संगीत माझं हे सकाळपासूनच सुरू होते कारण मी देवाची पूजा करताना देवीचे गाणे दत्ताचे गाणे वगैरे म्हणूनच मी पूजा करत असते त्याच्यामध्ये एक तास केव्हा कधी जातो हे कळत नाही आणि मंदिरातसुद्धा जाते देवीच्या मंदिरात विठोबाच्या मंदिरात सर्व गाणी मी हे गाते आणि त्याची प्रॅक्टिस पण करते हे मला माझ्या वडलांनेच शिकवलेले लहानपणापासूनच शिकवले आहे आणि माझे गुरु म्हणजे सारठनकर गुरू आहेत त्यांनी मला हे शिकवलं आहे आणि मी मी ते म म्हणण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते पण मला खूप आवड आहे गाण्याची भजनामध्ये जाते एकादशीला भजन होता तिथे भजनात जाते देवीच्या मंदिरात जाते तिथे पण भजनात मी गाणी म्हणते आणि सर्व देवाचे गाणे म्हणा दुसरे अजून इतरही गाणे मला आवडतात मी ते गाणे म्हणत असते आणि न दत्ताचं गाणं मला खूप फार आवडतं दत्ताचं विठोबाचं मी ते म्हणते मीठ दत्ताचं गाणं म्हणते पाळणे वगैरे असे जिथं ग कुठं काही जन्म वगैरे असेल तिथं मी जाते म्हणते आणि स सकाळी एक घंटात प्र प्रॅक्टिस करते आणि संध्याकाळी पण एक तास मी प्रॅक्टिस करते मला गाणे ऐकायला पण आवडतात म्हणायला पण आवडतात संगीताला वेळ द्यायला खूप आवडतो त्यामुळे मी सदैव गाणेच म्हणत असते आणि म्हणजे म्हणत असते म्हणजे काम करत म्हणत असते आणि ते मी जोपासण्याचा खूपच प्रयत्न करते मला हे संगीत खूप आवडतं त्याच्यामुळं हा वेळ माझा कसा जातो हे मला कळतच नाही आणि हे पुढे असंच मी गाणे म्हणण्यास